मराठी लोक त्यांच्या भाषेचा वापर ती भाषा न बोलणाऱ्या इतरांशी संवाद साधताना कसा करतात आपल्या भाषेचा वापर म्हणजे समोरच्याला जर समोरचा जर पंजाबी असेल मुस्लिम असेल आणि त्यांना मराठी भाषा येतच नसेल तर त्या त्या लँग्वेजवरून त्यांना समजावं समजावलं भाषा असेल पण ते मराठी लोकांना येत नसते पण त्यांना सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात त्यांच्या भाषेत किंवा हिंदी बोलून तरी समजतं आहे का म्हणून ते प्रयत्न करतात मुस्लिम लोकांना सगळ्यांनाच मराठी भाषा येते असते आणि कळते असं नाही तर त्यांना पण त्यांच्या लँग्वेजमध्ये हिंदी बोलून संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो इंग्लिश जे साऊथ इंडियन लोकं असतात त्यांना पण मराठी लोक भाषा येते असं नाही त्यांची त्यांनी भाषा येते त्यामुळे किंवा इंग्लिश भाषा त्यांना येते त्यामुळे आपली भाषा बोलीभाषा वापरून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या भाषेत त्यांना कसं समजेल याचा संवाद साधून ते त्यांना समजवण्याचा किंवा सांगण्याचा एखादे दिवशी सांगण्याचा प्रयत्न करत असतात नेहमी